सदर तर आम्ही इकडले गरीब शेतकरी आहोत आमच्या इकडे पराठी लावली आहे आम्ही पण पराठीत एवढा पाऊस आला की तिथे डवरण पण नाही करता येत आहे तिथे नांगर प नाही करता येत तिथे सगळं काहीच करता नाही येत तिथे शेतात पण जायला ही जायला रस्ताच नाही तिकडे जायचे असलं की या पावसामुळे नाल्यांना पाणी पूर यायतोन ते रस्ते सगळे बुजून गेले या पावसामुळे सगळी नुकसानी झाली आहे आमची या नुकसानीमुळे आम्हाला कर्ज पण काढावी लागली ते कर्ज काढून ते भरण्याची सोय पण आमची नाही न आणि ते क पराटीत पण सगळा कापूस पुरात वाया गेला आहे तिथे आम्ही शे ते बियाणे लावले ते पूर्ण सडून गेले ते निघाले पण ते डव डवरणं पुरून नाही राहिले ते सगळी पराठी अ आतमध्ये चालली आहे ती सगळी पराठी जळून गेली आणि ते कापू कापूस लागण्याची काही शक्यता नाही आहे त्यामुळे आमच्या इकडे खूप नुकसानी झाली आहे पाऊस एवढा सतत आला की दहा बारा दिवस आला तो आम्हाला सोडून पण नाही राहिला साधं त्या पावसामुळे खूप सारी नुकसानी झाली आहे ते सगळे वावरातली सगळी पराठी पण वाहात गेली आहे त्यात तूर गूळ चणा सोयाबीन इत्यादी पिकेपण आहेत त्यामुळे खूप सारं नुकसान झालं आहे त्या शेतीतील सगळी पराठी सगळा खर्च जेवढा पण केला आहे तो संपूर्ण खर्च आम वाया गेला आहे त्यामुळे कर्ज काढायची बारी ते आता ते कर्ज फेडायचं कसं तेच समजून नाही राहिलं आहे त्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे या पावसाळ्यामुळे हा दुष्काळ खूप जास्त पडला आहे आजकाल आमच्या इकडे